हं हं बोला बोला ना आहे ना आपल्याला किती आपलं किती बजेट आहे घर घ्यायचं चाळीस लाखापर्यंत ठीक आहे ना कुठे हवं यवतमाळमधेच पाहिजे ना तुम्हाला ठीक आहे न ठीक हो दाखवू शकतो ना आपल्याकडे दोन तीन आहेत आहेत ठिकाणी आपल्याकडे जागा आहे आणि घर पण आहे आपलं एक बिल्डिंग आहे इथे त्या बिल्डिंगमधे पण टू बी एच के फ्लॅट आहे आपल्याकडे पण किंवा जागा पाहिजेन तर जागा पण आहे इथेच सुब सुभाष नग आहे न इथला चंदन नगर साईडला यवतमाळला वडगावला तिथे आहे तर जागा पाहिजे असेन आपल्या इथे चंदन नगरला दोन हजार स्केर फूट जागा आहे आठशेचा भाव आहे इथं आठशेचा तर त्या रेटनी तुम्हाला भेटून जाईल न त्यात काय कमीजास्त वगैरे आपण करू वाटल्यास तुम्हाला आठशेचा रेट आहे आपल्या इकडे तर त्याच्यात पण कमीजास्त करू आपण वाटल्यास घराप हं हं फ्लाटचा फिफ्टी फाय लाखचा आहे टू बी एच के त्याच्यामधे पण होऊन जाईल त्याच्यामधे काही कमीजास्त वगैरे होऊन जाईल तुम्ही जर ह्या बसाल तेव्हा आणि वन बी एच हं लोन वगैरे होऊन जाईल तुमचं काय जॉब वगैरे करता त्यावर बघून नाही का तुम्ही किती भरता डाऊन पेमेंट किती कराल त्याच्यावरून आपण करू वाटल्यास लोनचं तर होऊन जाईल आय डी एफ सी बँक आहे आपलं तर त्याचेमधे लोन बनवून देणार तुमचं किती बजेट चाळीस लाखाचा आहे ना पंचेचाळीस लाखाचा तर होऊन जाईल वन बी एच के फोर्टी वन लाख आहे नि टू बी एच के फिफ्टी फाय लाख आहे त्यामधे आपण करू शकतो एरिया पण चांगला आहे आणि सगळं तुम्हाला ओके फ्लॅट भेटेल पूर्ण तुम्हाला फक्त जाऊन राहायची सगळी व्यवस्था सगळी व्यवस्था त्यांनी करून इंटेरिअर वगैरे सगळं बिल्डरकडून मिळणार तुम्हाला एकदा का फ्लॅट फक्त फ्लॅटची बनावतीन ते आहे न किती स्केअर फूट पाहिजेन तुम्हाला त्याच्यावर आहे हं आहे आपल्याक एकवीसशे बावीसशे स्केअर फूट आहे अठराशे स्केअर फूट आहे बरंचसे फ्लॅट आहे तर तुम्हाला जो एरिया हवा आहे त्यात तुम्हाला ते ॲड्रेस भेटून जाईल तुम्हाला फ्लॅट पण एरियावाइज चांगला डेव्हलपर एरिया आहे रोड वगैरे सगळे होऊन आहे आजूबाजूला रोड आहे सगळे आहे डीमार्ट आहे इकडे बाजूला बिग बाजारपण आहे जवळच हं तुम्ही जेव्हा फ्री असाल ना तेव्हा या तुम्ही इकडे आपल्या एजन्सीमधे तुम्हाला इथून आम्ही एक्झिट्यू देतो त्याच्यासोबत तुम्ही बघून या जागा पण बघून या आणि हे पण बघा फ्लॅट पण आहे फ्लॅट पण बघून या आमची गाडी आहे इथे आमच्या गाडीतून जाल तिथं हा ठीक आहे ना ओके थँक्यू